आमच्या अमरावतीत एच व्ही पी एम हे खूप भव्य आहे तिथे शिक्षणाबरोबरच स्पोर्टसचे पण खूप सगळं स्पोर्टस् पण खूप आहे शिक्ष शिक्षण पण फारच चांगलं आहे तिथे आणि स्पोर्टस् आपल्याला जे स्पोर्टस् हवे आहेत ते सगळे तिथे उपलब्ध आहे आणि स्पोर्टस् म्हणजे फारच चांगलं आणि तिथे शिक्षणाचे जे तुम्हाला जे शिक्षण करायचे आहे ते सगळे त्या आमच्या एच व्ही पी एममध्ये खूप ज देशातले लोक येतात